पोस्टाची तिकिटे व नाणी अ डब्ब्यात ठेवली होती पाऊस आला आणि सगळी तिकिटे वाहून गेली चिखलात पडली काही पावसात भिजली त्या तेथे मा माकड आले माकडाने नाण्याचा डब्बा पळून नेला माकड पुढे पळत होते मी त्याच्या पाठीमागे पळत होते माकड पुढे चालत चालत होते झाडावर इकडे तिकडे उड्या मारत होते मंदिरावर घरावर सगळीकडे हे कर त्याने मला खूप पळवले व परेशान केले सगळी नाणी उचलून दिली अशा अडचणी आल्या